हेल्लो शिवनेरी हॉटेल का मला एक टेबल बुक करायचा होता मला ॲक्चुली माझ्या कुटुंबाबरोबर जेवण करायला यायचं होतं तुमच्या रेस्टॉरंटमध्ये तर तुमच्या हॉटेलचा टायमिंग काय आहे म्हणजे किती वाजता चालू होते बंद होते तर टेबल अवेलेबल आहे का तुमच्याकडे आणि पार्किंगची सुविधा वगैरे आहे का जर असेल तर मला कळवता का म्हणजे किती वाजता यायचं टेबल मिळेल की कोणत्या नंबरचा टेबल मिळेल मला हे सगळे कॉल करून मला हा माझा नंबर आहे या नंबरवर सांगता का तुम्ही ओके ठीक आहे चालेल सांगा